तंत्रज्ञानाचे हानीकारक परिणाम म्हटलं तर समजा मोबाईल आहे तर मोठा तर मोबाईलमुळं समजा जे विद्यार्थी आहे ते शाळेत जाईना झाले त्या शाळेत ते पबजी वगैरे खेळायली तर त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास बुडाला त्यांचं मानसिक परिणाम होऊन त्यांना दवाखान्यामध्ये भरती करावं लागायली तर काही लोकं वेडे पण व्हायली त्याच्यामध्ये आम्ही समजा मोबाईलचा अतिवापरामुळे हे समजा आरोग्यासाठी हानीकारक आहे तर त्याच्यामध्ये डोळ्याला पण परिणाम चालला आणि लहान लहान मुलांना चष्मे लागायले तर तंत्रज्ञानाचा अजून वापर म्हटलं तर ते समजा ए टी एम ए टी एमसारखे हॅक होणं हे ते होणं तर ते समजा हे व्हायली असे समजा अपायकारक परिणाम पडायलेत तर त्याच्यामध्ये समजा वेगवेगळ्या रील्स बनवण्यासाठी ऊंच ऊंच उड्या मारून हे ते करून म्हणजे हानीकारक समजा शरीराला हानीकारक अशी इजा पोचून घेणं आणि समजा वेगवेगळे प्रँक व्हिडिओ हे ते समजा अपलोड करण्यासाठी तंत्रज्ञानासाठी तंत्रज्ञानाच्या त्या याच्यामुळं हे अशा प्रकारे अपायकारक परिणाम हे होऊ राहिले त्याच्यामुळे लोक मानसिक स्वास्थावर त्यांचा वेगवेगळा परिणाम व्हायला आणि मेंदूचे विकार वगैरे अशा प्रकारे व्हायालेत